आमच्या अलिबागच्या परिसरात नागरिक परदेशी पर्यटक वाढल्याकारणाने आणि आणखीन वाढले आहेत आणि आणखीन वाढावे म्हणून त्यांच्यासाठी खूप असे चांगले सोयीस्कर हॉटेल्स कॉटेज झाले झाले आहेत तिथं नंतर त्यांना आ आवडीचं जेवण आम्ही चांग रुचकर देऊ देऊ देऊ शकतो अजून याही पुढे रस्ते थोडेसे कुठं असतील ते रस्त्याची सो आमची सोय अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न चालू आहेत आमचे जेणेकरून इथं येणारा प्रत्येक परदेश नागरिक अगदी मनसोक्त आनंद घेईल आणि या अलिबागचा अलिबागची मजा घेईल असे नक्कीच प्रयत्न करत राहू ह्याच्या पुढे पण दुसरी गोष्ट म्हणजे इथलं जेवण काही लोकांना अजून काही ह्यांना माहीत का कोकण कोकणी जेवण मग त्याला आम्ही म मालवणी जेवण म्हणतो घरगुती जेवण तर हा घरगुती जेवण पण प्रत्येक ज ज जो सो आपल्याकडे पर्यटक येतो आणि त्याची चव घेतो ती चव नक्कीच त्याला आवडते आणि जी आवडण्याची आणखीन सुद्धा आम्ही अजून प्रयत्न करू की आणखीन जर चविष्ट जेवण कसं होईल याच्याकडे नक्कीच लक्ष देऊ